आता सध्या महाराष्ट्रामध्ये आणि आपल्या विदर्भामध्ये अचानक पाऊस आला आणि असा पाऊस मे आणि मेमध्ये आलेला आहे आणि आपला एप्रिलमध्ये सुद्धा आलेला आहे आणि याच्यापासून म्हणजे खूप हानी झालेली आहे शेतकऱ्यांची हानी झालेली आहे आणि लोकांचे घरंसुद्धा पडले तिलं पत्रे वाहून गेले आणि अशी जे हानी होते हे प्रचंड वाताहत घडून आलेल्या या वर्षात दोन हजार तेवीसमध्ये